खेळाचा आपल्या जीवनात खूप मोठं योगदान आहे कारण खेळ खेळल्याने आपण निरोगी राहतो असं का म्हटले जाते कारण कुठल्याही व्यक्तीला जर आजार असेल तर तो थोडा चालला फिरला किंवा खेळ खेळला तर तो निरोगी राहतो जसं की कबड्डी कबड्डी हा खूप चांगला खेळ आहे ज्याच्यात ताकदीचा म्हणा ऊ उपयोग केला जातो ते खेळल्याने आपले जे हाडं वगैरे आहेत ते मजबूत होतात आणि समोरच्याला कसे हरवावे याचे आपल्या डोक्यात विचार येतात ज्या कारणाने विचारच करण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा वाढते आपल्या अंगी जे गुण असतात त्याला जास्तीत जास्त बाहेर दाखवण्यास संधी मिळते आणि अश्या कारणामुळे लोकांच्या जीवनात खेळाचा खूप मोठा योगदान आहे